अलग अलग धर्मांचे अलग अलग पवित्र ग्रंथ आहें काही सिम्बॉल प्रतिके आहे भगवत गीता ही मराठा लोकांची पवित्र ग्रंथ आहे बौद्ध लोकांमध्ये पांढरे कपडे घालतात ख्रिश्चन लोकांमधे पवित्र ग्रंथ बायबल आहे बायबल हां ग्रंथ दर रविवारी त्यांच्या चर्चमध्ये म्हटला जातो ती लोक पांढरे कपडे घालतात मराठा लोकांमध्ये गुलाबी झेंडा वापरल्या जातो माधवपंथ आहे त्यांच्यामध्ये काळे कपडे घालतात लोक आणि त्यांतं दर रविवारी त्यांची पण